मला वेगवेगळी नाणी कलेक्ट करायचा खूप छंद आहे माझ्याकडे खूप सारी नाणी आहेत जुन्या काळापासूनच्या आहेत एक आज्जी पंजीआज्जीच्या काळापासूनच्या माझ्याकडे पैसे नाणी वगैरे आहेत पाच पैसे पंचवीस पैसे असे बरेच कॉईन आहेत माझ्याकडे आणि मला ते कलेक्ट करायला खूप आवडतात मी बऱ्याच ह्यांच्याकडून ते कलेक्ट केलेले आहेत माझ्याकडे असे बरेच कॉइन्स आहेत एकदा माझा भाऊ लहान होता तर माझ्या नाण्यांचं कलेक्शनचा कॉईनचा जो डब्बा आहे तो खाली पडला होता तर मी तो उचल उचलले सगळे कॉईन उचलले आणि त्यात एक कॉईन खाली राहिला असावा बहुतेक आणि माझा भाऊ खूप छोटा होता तर तेव्हा त्याने ते कॉईन बघितलं त्याला आता त्याला लहान होता त्याला काही माहीत नाही तर त्यांनं ते कॉईन उचालला आणि तोंडात टाकला तर त्याच्या पोटात गेला तर त्यावेळेस आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो होतो मग नंतर आम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तर डॉक्टर म्हणले घाबरायची गरज नाही आहे तो निघून जाईल त्यांनी गोळ्या औषधं वगैरे दिले त्यांना मग त्यानंतर ते त्याच्या शी वाटे बाहेर पोटातून बाहेर पडून गेला असा एक मनोरंजक किस्सा माझ्यासोबत घडला